हां हॅलो प्रथमेश काय करतो आहेस अरे काही नाही रे काल आज्जी आजारी पडली तर तिला हॉस्पिटलला न्यायला गेलो आपल्या मुंबईला तर काय आपली ही शिश्टीम रे हेल्तची म्हणजे पेशंट आजारी आहे तर पहिले तुम्ही ट्रीटमेंट करा ना तुम्ही पहिले फॉर्म भरायलाच अर्धा तास नंतर परत एक तास वेटींग नंतर अर्धा तास परत यायला डॉक्टर एवढा वेळ काय घालवतात आपल्या इथे

हां हां हां रे तेच का कारण काय माहिती आहे ना आपल्या इथे पण ॲक्सिडंट वगैरे झाले की बघ ॲक्सिडंट झालं ना की लोकं एकतर पोलीस पोलिसांना बोलवायला घाबरतात कारण ते परत कस्टडीत टाकतात त्यांनाच म्हणजे त्यांचाच प्रश्न विचारायला चौकशी करायला वेळ घालवतात ना मग लोकं पण घाबरतात त्या बिचाऱ्या माणसाचं ॲक्सिडंट ज्याचं झालेलं असतं त्याची मदत करायला आणि ह्याच्यात कुठे ना कुठे हां हां म्हणजे गवर्नमेंट हॉस्पिटल तसे चांगले आहेत पण प्राय गवर्नमेंट हॉस्पिटलला पण काही सुविधा नसतात रे म्हणजे आता लेटेश्ट टेक्नोलॉजी लेटेश्ट मशिन्स स्वच्छता वगैरे ती आपल्या गवर्नमेंटला नसते ती प्रायवेटला कसं मस्त क्लीन असतं फक्त तिथे कसं आपले रेट एक्स्पेन्सिव असतात मग त्यांचे चार्जेस हां हां आणि मी काय बोलत होतो हे आता हे चाललं आहे ना हे जे एवढं पेपरवर्कला टायम वगैरे हे आत्ता कुठेतरी बदललं पाहिजे हो याच्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला लागेल ह्यांला एवढा टायम जर पेपरवर्कला जात जात असला तर माणसाची ट्रीटमेंट कधी होणार त्याच्यावर उपचार कधी होणार हो रे आपलं हे आहे ना हेल्त मिनिस्ट्री त्यालाच एक आपल्याला मेल टाकायला लागेल हां तेच आपल्याला काहीतरी करू आपण आपण चार पाच मित्र एकत्र येऊ आपल्या इकडचे हे आहेत ना आपले इकडचे आं आजी आजी ठीक आहे रे आता आजी तिकडे हॉस्पिटललाच ॲडमिट आहे अजून पंधरा दिवस बेडरेस्ट सांगितलं आहे चालेल चालेल हां मी तुला सांगतो काय लागलं वगैरे तर ओके चालेल चल